भौतिकशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे शास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर भाभा यांनी भारतीय शास्त्राचं विज्ञानाचे भविष्य घडवले आहे आता शास्त्रज्ञ म्हणजे आपण म्हणू शकतो आहे भारतातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ त्या शास्त्र शास्त्रज्ञांची नावे आपण सांगू शकतो शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जसे की लुईस ब्रेल जगदीशचंद्र बोस बोअर चार्ल्स डार्वीन जॉन बेअर्ड चाल्स बॅबेज आल्बर्ट आईन्स्टान लुई लुईस पाश्शर असं असतं शास्त्रज्ञाचं शास्त्रज्ञ म्हटलं का आता विज्ञानाचा शोध शास्त्रज्ञांनी कुठलं कुठलं लावलं काय काय लावलं याबद्दल आपण सांगतो शास्त्रज्ञाचं माहिती शास्त्रज्ञ कुठली होऊन गेली आपल्याकडे ते आपण पाहू शकतो आहे आता विक्रम साराभाई हे जे होते त्यांचं पूर्ण नाव म्हणाल तर विक्रम अंबालाल साराभाई असं होतं त्यांचा जन्म झाला होता बारा ऑगस्ट एकोणीशे एकोणीस अहमदाबादमध्ये भारतीय भौतिकशास्त्रज्ञ भारतीय भौतिकशास्त्रज्ञ खगोलशास्त्रज्ञ याबद्दल त्यांना पुरस्कार भेटले होते परत त्यांनी शा सायन्स सेंटरची स्थापना केली होती व त्यांची याच्यामध्ये खूप महत्वाची भूमिका होती शास्त्रज्ञ म्हटलं का त्यांनी तर आपल्या सर्वप्रथम आपल्या डोक्यात होतं की त्यांनी कुठले कुठले शोध लावले आहे काय काय लावलं असं असतं शास्त्रज्ञांचं आता जसं की भाभा भारतीय संस्कृतीत